खेळामध्ये निस् निस् निष्पक्ष खेळ आणि क्रीडा कौशल्यांचं महत्त्व याबद्दल आपल्याला खूप माहिती असायला हवी निष्पक्ष खेळ हा खेळला जायलाच हवा त्यानंतर क्रीडा कौशल्यांचं अनेक असे क्रीडा कौशल्य आपला की खेळाडूच्या अंगी असायला हवेत जसे जसे खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्यातून खेळ एक उत्तम असा खेळाडू निवडला जातो यामध्ये एक तंदु एक शरीरयष्टी असलेला चांगली शरीरयष्टी असलेला चांगला उत्तम अस दर्जेदार खेळाळू खेळाडू निर्माण व्हावा यासाठी चांगले प्रयत्न चांगली मेहनत घ्या घ्यायला घ्यावी लागते यातूनच तो पुढे जातो